मला प्रवास करायला खूप आवडते आणि प्रवास करताना मला माझ्या जवळची लोक जर माझ्यासोबत असतील तर ते मला त्याहून खूप जास्त आवडते कारण की प्रवासामधे आपण आपले सुखदुःखं शेअर करू शकतोत आणि आपले जवळचे लोक जर आपल्यासोबत असली तर आपल्याला एक विश्वास वाटते प्रेम जिव्हाळा असतो त्याच्यामुळे त्यांच्यासोबत आपण सुखरूप प्रवास करू शकतो आपण काही गोष्टी बोलू शकतो त्यांच्यासोबत परत आपण काही गेमसुद्धा खेळू शकतोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे काय करायचं आहे आपण त्या सगळ्या गोष्टीचं एक प्लॅनिंगसुद्धा करू शकतो त्यामुळे प्रवास करताना जर आपल्या जर जवळची लोक जर सोबत असली तर हे अतिशय उत्तम असते नेहमी